भारतीय धर्माचा विचार केला असता तर भारतीयामध्ये भारतामध्ये जे धर्म आहेत त्या धर्मामधे हिंदू बौद्ध जैन आणि भारतामध्ये कालांतरानं समाविष्ट झालेले धर्म मुस्लिम ख्रिश्चन आणि पारसी आणि जो भारतीय परंपरेतलाच एक धर्म शिल्लक राहून गेला तो म्हणजे शीख याचा विचार करता त्या सगळ्यांची शिकवण आपण एकमेकाशी सहिष्णूतेने वागलो पाहिजे भारतामध्येे धर्माची संकल्पना सर्म सर्वधर्म समभावाची आहे विश्व बंधुत्वाची आहे त्यामुळे आपण सर्व समाजामध्ये एकोप्याने सहिष्णूतेने अहिंसेचं तत्व पुढे रेटत आपण पुढं गेलो पाहिजे जसे इस्लाम शांतीचा संदेश देतो तर बौद्ध धर्म बौद्ध धर्म हा तुम्हाला अहिंसेचं दयेचं तसेच जैन धर्मसुद्धा अहिंसेचं आणि दयेचं तत्त्व आपल्यासमोर सांगतो त्याचप्रमाणे हिंदू धर्म सहिष्णुता त्याच वेळेस सर्व धर्म समभावाची विश्व बंधुत्वाची संकल्पना देतो प्रत्येक धर्माला आपापलं एक वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य भारतीय परंपरेला आणखी समृद्ध करण्याचा प्रयत्न करतच असते त्या प्रयत्नातून भारतामध्ये जी सांस्कृतिक जी परंपरा आहे ती वृद्धिंगत व्हायला आणखी मदत होत असते तरी पण आपण या सगळ्या परिप्रेक्ष्या पा मध्ये आपण या सगळ्या ज्या परंपरा आहेत त्या परंपरामधले सकारात्मक बाजू उचलुन धरून पुढे आपण आपला असाच प्रवास निरंतर केला पाहिजे सहिष्णुतेचं परोपकाराचं अहिंसेचं जे मुलगामी तत्त्व आहे ज्या तत्व तत्वानुसार आपल्या देशाचा किंवा आपल्या संस्कृतीचा विकास होऊ शकतो त्या तत्वाचा आपण अंगीकार केला पाहिजे असं मला सांगू इच्छितो